बागकाम करण्यासाठी आपल्याला अनेक साधनांची गरज असते त्याच्यामध्ये एक खुरपा म्हणून असतं परत खोऱ्या कात्रण असते आपण खूप खुरप्याचा उपयोग कशासाठी करतो तर एखादं झाड आहे आपल्याला दुसऱ्या जागेवरून ह्या ठिकाणी आपल्या बागेत लावण्यासाठी लावण्यासाठी गरज असती तर ते काय करतात ती खुरपंं खुरप्याच्या मार मार्फत आपण ती जमीन खणतो म्हणजे पूर्ण जमीन भुसभुशीत करून तिथे आपण ते रोपटं लावतो म्हणजे त्या रो त्या रोपाला मुबलकतेपने पाणी ठेवून ठेवण्याची आड अडवून ठेवण्याची क्षमता जास्त असते आणि खोरे खोरे म्हणजे काय एखादं जर झाड मोठं असेल तर त्या ठिकाणी त्याला आपण खड्डा करून त्याच्यामध्ये त्याला मुळं असेही तिथं खाली घालतो त्यामुळे त्याला ते खुरप्याची गरज खोऱ्याची गरज असते